ग्रामीण समाजामध्ये संस्कृतीमध्ये नृत्यांना महत्त्व हे दिलं गेलेलं आहे आणि लोक ह्या गोष्टीचा आनंद देखील घेत असतात तर आपण जर पाहिलं भारतामध्ये भारतवर्षामधे जसजसा भारताचा मुख्य आत्मा जर पाहिला तर तो खेड्यामध्ये वसलेला आहे आणि या खेड्यामध्ये जो काही माणूस आहे या माणसाला पूर्वीपासून एक मनोरंजनाचं साधन म्हणून वेगवेगळे ग्रामीण संस्कृतीमध्ये वेगवेगळी नृत्यं होती त्याच्यामध्ये गोंधळ असेल वासुदेव असेल भारुड असेल वाघ्यामुरळी असेल तमाशा असेल लावणी असेल अशी वेगवेगळी जी काही नृत्यप्रकार आहेत ते नृत्यप्रकार तिथे होत गेलेले आहेत त्यामध्ये गोंधळामध्ये मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या दृष्टीने गोंधळी फक्त लोककला नाही आहे तर ती एक खंडेरायाची आणि अंबेची पूजा आहे आणि मग त्या पूजेच्या अनुषंगाने तिथं देवीची प्रतिष्ठान करणं त्यानंतर फुल देवीला फुलोरा बांधणं दिवटी पाजळणं हे विधी करतो आणि हे केल्यानंतर गोंधळाला सुरूवात होते म्हणजे ज्यांच्या घरी गोंधळ असतो त्यांच्या घरापुढं रां अंगणात रांगोळी काढली जाते ऊसाच्या काड्याचे तिटकन उभं करतात तिकाटनं उभं करतात त्याला तिकाटनं मध्ये उभं करतात आणि त्याच्यानंतर त्याच वेळी एका ताम्हणात देवाचा टाका असतो तो ठेवतात त्याच्यामध्ये पानसुपारी नारळ ठेवतात आणि तांबे पण ठेवतात दोन मग दिवटी पेटवण्यात येते आणि मुख्य जो गोंधळी येतो पेटलेली दिवटी घेऊन नाचू लागतो आणि त्याच्याबरोबर गोंधळ सुरू होतो मग अशा या गोंदळामध्ये अनेक वेगवेगळी गाणी असतात तुळजापूरच्या आई गोंधळाला ये माहूरगडची रेणुका गोंधळाला ये सप्तशृंगी भवानीमाते अंबे गोंधळाला ये त्यानंतर पंढरपूरच्या विठोबा गोंधळाला ये आळंदीच्या ज्ञानोबा देहूच्या तुकोबा असं सगळं बोललं जातं संबळ असतं त्याच्यामध्ये तुणतुणं असतं आणि अशी एक वेगळीच नशा किंवा झिंग या गोंधळाला देवीचे जागरण असं म्हणतात चढते त्या देवीच्या जागरणाने त्यानंतर तमाशा जो आहे आता प्रत्येक गावातील ऊरुसमध्ये यात्रेमध्ये तमाशा असतोच आता तर नवीनच आलं आहे ऑर्केस्ट्रा वगैरे पण तमाशा जो आहे तर तमाशा ही एक चांगली लोककला आहे आणि याच्यामध्ये गण गवळण आहे सवाल जवाब आहे लावणी असंल तिथं एखादी कथा असते त्या कथेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीने लावणीचा शिडकावा होतो मग ढोलकी असेल पायपेटी असेल झांज असेल या सगळ्या तिथं संवाद असतात नृत्य असतं नाट्य असतं साधारणतः दोन अडीच तास हा तिथं कार्यक्रम चालत असतो म्हणजे तमाशा ही लोककला ग्रामीण भागामध्ये जास्त दिसून येते आणि ग्रामीण भागातच ती जास्त रुजली आणि वाढली कारण प्रत्येक कार्यक्रमाला यात्रेला तमाशा असतोच आणि या तमाशाच्या अनुषंगाने ही लोककला आहे लोकांमधून आलेली कला आहे आणि या कलेमध्ये सुरूवातीला गनपतीची स्तवन केलं जातं गणपती स्तवनावर गवळण म्हटली जाते जुन्या चित्रपटामध्ये बघा सुंदर पद्धतीने तमाशाचं वर्णन होतं आणि आत्ता थोडंसं वेगळं त्याला स्वरू बीभत्स स्वरूप प्राप्त झालेलं आहे पण ती लोककला अतिशय उत्तम अशी लोककला आहे ती गवळण म्हटलं ते गवळणी पाठोपाठ बतावणी करतात मग एक सोंगाड्या असतो नाच्या असतो दाजी असतो असे वेगवेगळे पात्रं तिथं असतात गवळण असते किती सांगू या कृष्णमुरारीला अति छळतो की लाज नाही याला असे वेगवेगळ्या प्रकारच्या गवळणी लावणी असते त्याच्यानंतंर दशावतार ही एक कला आहे ही प्रामुख्याने कोकणात आणि गोव्यामध्ये असते आणि ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे मग याच्यामध्ये दशावतारी नाट्य करणारे लोक जे आहेत तिथले जे गावातले एक देवता आहेत ग्रामदेवता त्यांचे उपासक असतात ते गुरव असतात किंवा लिंगायत असतात आणि त्यांना दशावतारी म्हटलं जातं म याच्यामध्ये सूत्रधार असतो विदूषकाची पात्रंदेखील दशावर दशावतारामध्दे असते विनोद असतो होतो मग त्याच्यामध्ये अं दशावतारामध्ये मासा कासव वराह असे वेगवेगळे अवतार दाखवलेले असतात अशा पद्धतीने एक ग्रामीण भागामध्ये संस्कृतीमध्ये नृत्य हे अत्यंत महत्त्वाचं ग्रामीण जीवनाशी निगडीत आहे प्रत्येक गावातील यात्रेमध्ये ते ग्रामदैवत असते त्या गावाचं त्या ग्रामदैवताच्या नावाने यात्रा असते म्हसोबाची यात्रा महादेवाची यात्रा देवीची यात्रा बिरोबाची यात्रा मल्हारी खंडेरायाची यात्रा असे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या यात्रेच्या अनुषंगाने आणि संस्कृतीमध्ये वेगळे नृत्यप्रकार तिथे असतात लोक त्याचा खूप चांगल्या पद्धतीने आनंद घेतात आणि त्याचमुळे वेगवेगळ्या लोककला आजच्या काळातही टिकून आहेत